आमच्या इथे पालन केल्या जाणाऱ्या धार्मिक परंपरा म्हणजे आमच्या इथे चिकली या गावामध्ये देवीची मोठ्ठी भव्य यात्रा निघते व ती देवीचं वाहन निघाल्यावर सगळे हातामध्ये रात्रीचे दिवे वगैरे घेऊन बँड वगैरे वाजवतात त्याच्यानंतर खूप नाचगाणे करतात बाया गोंधळ म्हणतात तर काहीजणी आपल्या जिभेमध्ये सुई वगैरे टाकून लिंबू पकडतात हे आमच्या इथल्या परंपरा झाल्या त्यानंतर आमच्या इथल्या ज्या प्रार्थना आहे तर त्या रोज स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींचं नामस्मरण केले जाते त्यानंतर स्वामींची प्रार्थना म्हटली जाते त्यानंतर त्यांची आरती वगैरे होते त्यानंतर महाप्रसाद वाटला जातो हे रोज केले जाते त्यानंतर देवीचं सांगायचं झालं तर देवीची आरती वगैरे होते महाप्रसाद वाटला जातो देवीची ओटी वगैरे भरली जाते अशा प्रकारे आमच्या इथे जे धार्मिक वातावरण आहे ते खूप चांगले आहे किंवा आमच्या इथे आम्ही देवीच्या मंदिरामध्ये तांदूळ गहू डाळ तेल दान देत असतो